भारतीय समाजात तसं बघायला गेलं तर बरेच चांगलं धर्म आहेत म्हणजे जसं हिंदू धर्म आहे मुसलमान धर्म आहे ख्रिच्चन धर्म आहे त्याच्यानंतर शीख धर्म आहे बौद्ध धर्म आहे तर प्रत्येक धर्म हा ज्याच्या त्याच्या जागी योग्य आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याची त्याची संस्कृती त्याच्या कला त्याच्यानंतर त्याचे जे काय संस्कार आहेत त्या धर्माचे जे काय ग्रंथ असतील त्यांच्या ज्या शिकवणुकी आहेत त्या सगळ्या ते लोकं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पाळत आहेत जे चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आपल्या भारत देशामध्ये मुळात एवढे विविध धर्म आहेत ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी आपल्यासारख्या लोकांसाठी आणि त्यामध्ये हिंदू धर्माचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे की त्यांची देवळं आहेत जी बघण्यासारखी असतात त्याच्यानंतर हिंदू धर्माचे काही ग्रंथ आहेत ज्याला ज्याच्यामध्ये योगासनं आहेत ज्याच्यामध्ये आयुर्वेद आहे याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सर्व सामान्य जीवनाशी निगडीत आहेत तर ही हिंदू धर्मातली काही गो वैशिष्ठ्य आहेत की जी मला असं वाटतं की ही सगळ्या लोकांनी समजून घेतली पाहिजेत जसं मुसलमान धर्मामध्ये जर बघायला गेलं तर त्यांची एकता एकात्मता अन् त्यांच त्यांच्या धर्माबद्दल असणारं प्रेम किंवा ते त्यांच्या धर्माला ज्या पद्धतीने आदर देतात तो आदर इतर लोकांनीसुद्धा आपापल्या स्वतःच्या धर्माला दिला गेला पाहिजे तोच महत्वाचा विषय आहे शीख धर्मामध्ये शीख धर्माची लोकंसुद्धा ज्या पद्धतीने त्यांचा धर्म जोपासतात किंवा त्यांची संस्कृती जोपास म्हणजे जसं ते पगडी घालतात नंतर त्यांची कट्यार असते त्यांच्याजवळ जे त्यांच्या धर्मामध्ये महत्त्वाची गोष्ट ते मानतात तसचं बौद्ध धर्मामध्ये शांततेचं प्रतिक दिलेलं आहे बौद्ध धर्म खूप प्राचीन काळापासून आलेला आहे आणि त्या धर्माला एक विशेष असं महत्त्व आहे की गौतम बुद्धाने त्याचा प्रसार केलेला आहे असे वेगवेगळे धर्म आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर आपल्या लोकांना विविधतेत एकता राखायची असेल तर प्रत्येक धर्माच्या माणसाने दुसऱ्याच्या धर्माचा तितकाच आदर केला पाहिजे आणि दुसऱ्या स्वतःच्या धर्मावर पण प्रेम केलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या धर्मावर पण प्रेम केलं पाहिजे